आमच्या क्षेत्रामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पाहायला गेलं तर खूप सारे ऐतिहासिक ठिकाणं आहे निसर्ग सौंदर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या ठिकाणी खाद्य संस्कृती खूप जपली जाते खाद्य संस्कृतीमध्ये उस्मानाबादी शेळीचे मटन हे जगात उस्मानाबादी शेळी हे गाजलेली असल्यामुळं त्याच्या मटणाचे पदार्थ हे उस्मानाबादमध्ये खूप चांगल्या प्रकारे विकले जातात आणि ते खूप चांगल्या प्रकारे बनवले जातात तर ह्याच्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही अजूनही प्रयत्न करतो आहे की आमच्या इथं जे ढवारा मटन ही एक जी पद्धत आहे जे कंदुरी मटन म्हणतात ज्यामध्ये आख्खे बोकड शिजवले जाते त्याला ढवारा मटन म्हणतात अशा त्या ढवारा मटनाची आम्ही खूप ॲडवटायझिंग करतो लोकांना प्रोत्साहित करतो की त्यांनी यावं आमची खाद्य संस्कृती त्यांनी अनुभवावी आणि त्यामधून त्यांना जो आनंद भेटला आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे